महागाई सध्या सगळीकडेच डोके वर काढत आहे आजारी पडल्यावर त्या श त्यासाठी घेतल्या गेलेल्या आरोग्य विषयक सेवा ही हल्ली महाग होत चालल्या आहेत सामान्य माणसाला त्या परवडतीलच असं नाही सेवा जसे की ऑपरेशन्स किंवा मोठ्या डॉक्टरची भेट ह्या काही प्रमाणात न परवडण्यासारख्या असू शकतात समाजातील जे घटक या सेवांना मुकतात या सेवा त्यांना परवडू शकत नाहीत त्यासाठी सरकार त्यांच्यासाठी या सेवा उपलब्ध करून देत असते सरकारकडून ह्या सेवांमध्ये काही प्रमाणात मुभा सूट किंवा काही ठिकाणी मोफत सेवा ही उपलब्ध केलेल्या असतात उदाहरणार्थ जसे कोव्हिडच्या काळामध्ये सरकारने कमी पैशामध्ये लस उपलब्ध करून त्या ज समाजातील घटकांना पोचवली होती तसेच समाजातील असे घटक की ज्यांचे उत्पन्न फार नाही की बा एखा एका ठरलेल्या किमतीपेक्षा ते कमी उत्पत उत्पन्न त्यांचं आहे त्यांच्यासाठी या सेवा मोफत असू शकतात आयुषमान भारत ही भारत सरकारने तयार केलेली अशीच एक सेवा आहे की ज्याच्यातून अशा लोकांना मदत होतं भारत सरकार आपल्या स्वकियांना आपल्या भारतवासियांना ऑपरेशन्समध्ये पैशांची मदत करते तसेच अनेक प्रकारे त्यांना औषधे पुरवणे किंवा फिजिओथेरपीसारख्या गोष्टी पुरवणे हेही कामं सरकारकडून केली जातात ह्या उपाययोजनांचा किंवा या सेवांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सरकारी इस्पितळांमध्ये अर्ज द्यावे लागतात त्यामध्ये आपली पूर्ण माहिती आपले इतर आरोग्य विषय विषयीचे जे काही कागदपत्रं असतील ती ती आपल्याला त्यांना पोहचावावी लागतात की ज्याच्यावरून त्यांना अंदाज येईल की आपले उत्पन्न किती आहे आपल्याला कोणत्या प्रकारच्या उपाय उपाय उपायाची गरज आहे किंवा कोणत्या आरोग्यसेवेची गरज आहे आणि जर त्यांच्या ठरलेल्या नियमांमध्ये आपला अर्ज बसत असेल तर आपल्याला या सेवांचा लाभ घेणं सोपं पडू शकतं